पोहण्यासाठीचे ठिकाण आमच्याकडे जे आहे तर आमच्या येथे छोटंसं तलाव आहे त्या छोट्यासट्या तलावामध्ये जास्तीकरून पोहत येत नाही तरीसुद्धा आम्ही अधूनमधून उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथं पाणी नसतं त्यच्यामुळं आम्ही पावसाळ्यात जास्त जातो पण एकदम जेव्हा ते गेट्स वगैरे उघडतात तेव्हा जास्त पाणी येतं त्याच्यामुळे आम्ही जास्ती करून जात नाही तिकडे आणि जव्वाहा उन्हाळा लागतो खूप जास्त ऊन असते तेव्हा आम्ही तिकडे जात असतो पोहायला सगळ्या मैत्रिणी वगैरे मिळून जात असतो इकडे विहिरी पण आहेत पण एवढ्या विहिरी काही चांगल्या नाही आहेत तिकडच्या बाया तिकडे प्यायला वगैरे पाणी यूज करतात त्याच्यामुळे आम्ही तिकडे पोहत नाही आम्ही तलावावरच जातो आणि माझं जे आवडीचं ठिकाण आहे तो म्हणजे गनपतीपुळे आहे कारण की गनपतीचं जे ठिकाण आहे मला लहानपणापासनं गनपती जास्त आवडतो त्याच्यामुळे मी आणि माझी फॅमिली आम्ही गणपतीपुळेला जास्त जात असतो तिकडे फिरायलासुद्धा एकदम मजा येते आणि तिकडे कसं आहे की मासे वगैरे असतात आणि डोंगर वगैरे आहे कोकणातलं ठिकाण आहे आणि कोकन तर सगळ्यांनाच आवडतं लहानपणापासनं मलासुद्धा आवडतं तिकडची काजू वगैरे पण मस्त आहे त्यच्यामुळे मला कोकणातच जायला आवडतं आणि तिकडचं थंड हवेचं ठिकाण आहे वरती आहे त्याच्यामुळे मला तिकडंच आवडतं